भारतीय कला आणि कलाकार हे पहिल्यापासून जगात प्रसिद्ध आहेत पहिले ते त्यांची कला दाखवायचे पण आता अलीकडच्या वर्षात कलेचे क्षेत्रातील जे डिजिटल माध्यमं आले आहे जसं की इंस्टाग्राम वॉट्सअप फेसबुक अशामुळे कला आणि कलाकारांवर त्याचा खूप परिणाम झाला आहे माणसं सगळे मोबाईलवर सगळे लोक मोबाईल आणि इंटरनेटवर सगळे च्या माध्यमातून नृत्य आणि कला देक बघतात पण जे भारतीय जे कलाकार आहेत जे पहिले तमाशा ऑर्केस्ट्रा अशामध्ये ते त्यांची कला प्र दाखवायचे प्रसिद्ध करायचे ते आता कुठंतरी खूप कमी होत चाललं आहे आणि त त्यांचं जगणं अवघड होत चाललं आहे ते त्यांचा संसार त्यांचं जीवन सगळं त्याच्यावरच होतं कलेवर ते पहिले आपली कला साधूनच कला दाखवूनच ते त्यांचे आपले पोट भरायचे पण भारतीय कला कुठंतरी लोप पावत चालली आहे आणि असं नाही झालं पाहिजे ह्या डिजिटल प्रभावामुळे कला कला कलाकारांवर आणि त्यांच्या कलेवर खूप परिणाम होत चालला आहे आपली भारताती भारतातील किंवा महाराष्ट्रातील प्राचीन जी ल् नृत्यं होती लोकनृत्यं होती ती कुठेतरी आता खूप कमी होत चालली आहे आणि सगळ्यांचा कल हा मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन जास्त बघण्याकडे रील्स बघण्याकडे खूप वाढला आहे जे आपले प्राचीन जी कला होती ती स जोपासली गेली पाहिजे ती पुढे कायम चालली पाहिजे पुढच्या पिढीलाही समजली पाहिजे त्यासाठी कलाकारांनाही श मदत केली पाहिजे आपण सम कोणीतरी समाजाने पुढे होऊन त्यांच्यासाठीही काहीतरी केलं पाहिजे पहिले यात्रेतून तमाशा असायचे ते त्यांची लोकनृत्य त्यांची कला ते त्यांच्या माध्यमातून दाखवायचे प्रसिद्ध करायचे पण आता हे कुठंतरी खूप कमी होत चाललं आहे आणि डिजिटल माध्यमांकडे लोक वळत चालले त्यामुळं कलेची कलाक्षेत्रातील कलाकारांना ह्याचा खूप परिणाम भोगावा लागत आहे भारतीय कला ही जोपासली पाहिजे त्याची पुढील पिढीपर्यंत माहिती जागृत झाली पाहिजे त्यांनी पण ती भारतीय कला बघितली पाहिजे असं वेडेवाकडे नाचून भारतीय कला होत नसते जे आपले पूर्वीचे कलाकार करायचे त्यांनाच ती कला माहीत आहे आणि या डिजिटल प्रभावामुळे त्यांच्यावर त्यांचा कलेवर खूप परिणाम झाला आहे